हा हॅलो मॅडम कोण बोलत आहे हो मॅडम मीच बोलतो आहे नमस्ते अच्छा हो हो ठीक आहे मॅडम तुमचं नाव न नाव सांगता येईल का मॅडम स्वाती मालपानी आणि डेट ऑफ बर्थ अच्छा आणि जन्म वेळ आणि जन्म ठिकाण सांगता येईल अच्छा आणि आईचं नाव काय येईल मॅडम रानी ठीक आहे सध्या मग मॅडम तुम्हाला म्हणजे जॉबसाठी अडचण येत आहेत का अच्छा हो अच्छा मॅडम तुमचं म्हणजे धार्मिकतेवर किंवा आध्यात्मिकतेवर विशा विशे विश्वास आहे का अच्छा अच्छा ठीक आहे हां ठीक आहे मॅडम तुमचं या वर्षी निश्चितपणे एक काम होईल नोकरीचं पण त्यासाठी तुम्हाला तो त्यासाठी तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं दररोज वाचन करावं लागेल त्याच्यानंतर मारुतीच्या मंदिरात जाऊन दर शनिवारी क काळी तीळ काळा उडीद माळ तेल याचा अर्पण करावं लागेल तसंच साधारणतः तुम्ही सहा महिने जरी गेलं तरी सहा महिन्यानंतर तुम्हाला निश्चितपणे रिझल्ट दिसेल हो नाही मॅडम तुमचं कॉलिफिकेशन छान आहे तुम्हाला तुम्ही एक्सपिरिन्स म्हणजे तुम्ही इंटरव्यू पण बऱ्याच ठिकाणी दिला आहे आतापर्यंत तुमचं काम व्हायला काम व्हायला पाहिजे होतं परंतु तुमच्या जी कुंडली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राहू अडचणीत आणतो आहे त्यामुळे तुमचं काम आतापर्यंत झालेलं नाही तर त्यासाठी तुम्ही जर हा उपाय केला आणि शक्यतो दर गुरुवारी गाईला जर गुळाचा खडा आणि चपाती जर खाऊ घातली हा तर तोसुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरेल ओके थँक्यू मॅडम भविष्यसासाठी तुम्हाला आमच्याकडनं धन्यवाद ओके ओक